तसा मी शालेय जीवनामध्ये असले तेव्हापासून लिहितो आणि नंतर कॉलेजच्या जीवनामध्ये अधिक लिहिण्याचा मी प्रयत्न केला विशेषत माझा कल हा मराठी कथेच्या प्रांतातला आहे आणि ती ग्रामीण भाषेतल्या मध्ये आहे द मा मिरासदार शंकर पाटील ग पी मनूरकर सर यांच्या लेखनाचा माझ्या लिखाणावर परिणाम नक्कीच झालेला आहे ही मोठी माणसं होती मराठीचा प्रांत त्यानी समृद्ध केला त्यांची अनेक पुस्तकं मी वाचली आणि त्याच्यातून मला लिहिण्याची स्फूर्ती मिळाली तर मी लिहिलेल्या तुम्हाला याच्यापूर्वी पांगोळबद्दल सांगितलेलंच आहे परंतु नंतरच्या काळामध्ये मी विनोदी कथा लिहिली त्याच्यामध्ये हुंडाबळीबद्दल लिहिलेलं आहे त्याच्यानंतर चिकन गुनिया नावाचा रोग आपल्या सगळ्यांना माहीतच आहे त्या आजारावरसुद्धा लिहिलेलं आहे आणि अंधश्रद्धेवरचं दुसरं एक आहे पुनर्जन्म नावाचं आमच्या गावापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर असलेले एक गाव आहे हरेगाव म्हणून आणि या हरेगावामध्ये एक बाई असं म्हणाली की मी दीपावलीच्या दिवशी मरणार आहे आणि मरून पुन्हा जिवंत होणार आहे आता मेलेलं माणूस कधी जिवंत होऊ शकते का परंतु ही वार्ता हळूहळू हळूहळू पसरली आणि दीपावलीचा सण आला आणि दीपावलीच्या सणाच्या दिवशी मी प्रत्यक्ष त्या गोष्टीचा साक्षीदार आहे त्या गावामध्ये पाच सातशे लोकसंख्या असलेले ते गाव परंतु या गावाला जवळपास एक जत्रेचं स्वरूप आलं पाच सहा हजार लोक जमले आणि न एवढ्या मग लोकांमध्ये ती बाई मेली काय जिवंत राहिली काहीही कोनाला कळलं नाही नंतर हो हो हो हो मेली मेली मेली मेली उ उठली उठली उठली उठली असं म्हणून झालेलं आहे तर अशी ज्या अवतीभोवती ज्या कल्पना सुचतात किंवा घटना घडतात विशेषतः या घटनेवर आधारितच मी कविता लिहिलेल्या आहेत आणि त्याचं सादरीकरण देखील केलेलं आहे आता साय कथा तुम्ही लिहिली ठीक आहे पण सादरीकरण जेवढं तुम्हाला जमतं तुम्ही त्या कथेच्या पात्राशी एक रूप जेव्हा होऊन जाता त्यावेळेस ती कथा वाचकांच्या ह्रदयाला भिडते सहज जाते आणि मग तुमच्या कथेला चांगल्या अशा प्रकारची दाद मिळते आता अशा प्र अशा प्रकारच्या अनेक कथा आहेत की ज्या कथेंमुळं मला एक मराठीचा ग्रामीण कथाकार म्हणून एक नाव रुपाला आलेलं आहे असं मला स्वतःला वाटतं कारण माझ्यापेक्षाही अनेक तशी मंडळी आहेत परंतु माझं मला कारण ग्रामीण भागातला मी एक एम ए बी एड माझं शिक्षण झालेलं आहे मी माध्यमिक शाळेतला शिक्षक होतो शिकवणी बरोबरच शिकवणी म्हणजे खाजगी शिकवणी नव्हे तर शालेय पाठ्यक्रमामध्ये असलेल्या याच्यामध्ये जास्तीत जास्त हिस्सा हा आपल्या मुलांना कसं देता येईल ग्रामीण भाषेत त्यां म्हणजे त्यांच्या भाषेत आपल्याला कसं बोलता येईल हे बोलण्याचा मी प्रयत्न करून विद्यार्थ्यांचं मन आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला वाटत आले